स्टँडअप कॉमेडीमध्ये प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते पु ल देशपांडे यांचा हात कोणीच धरणार नाही पु लंची वाऱ्यावरची वरात म्हणा किंवा बटाट्याची चाळ हे प्रोग्रॅम नुसते तुम्हाला एंटरटेन करत नाहीत तर तुमच्यावर उत्तम संस्कार करतात तुमची कलाविषयक जाणीव स्रमू समृद्ध करणारा असा हा पु लंचा शो होता आणि महाराष्ट्रामधील कोणीही याच्याशी सहमत होतील याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही मी अगदी पु लंचे अनेक वर्षं नुसते त्यांचे स्टेजवरचे प्रोग्राम नव्हे तर त्यांची भाषणं ऐकली आहे त्यांचं नुसतं भाषण हाच एक प्रोग्रॅम असतो सुसंस्कार करणारा आणि सतत तुम्हाला हसवणारा असा माणूस महाराष्ट्रात अगोदर झा झाला म्हटलं तर काही प्रमाणात अत्रे हे होते पण अत्र्यानंतर पु ल सोडले तर दुसरा कोणीही नाही आणि मराठी माणू माणसाचं कला विषयक जाणीवा समृद्ध करणारा असा हा बहुरंगी आणि बहुढंगी कलाकार महाराष्ट्राच्या हृदयात अढळ स्थान मिळवून बसला आहे पु लना विसरणे केवळ अशक्य आहे कुठे कुठे काही घटना घटतात त्याच्यावर कुणीतरी काही मल्लीनाथी करतो पण यावर पु लं काय बोलले असते हा मनात माझ्यासारख्याच्या मनात विचार येतो आणि नकळत हसू येतं तर असे हे पु ल तुमच्या आमच्या मराठी माणसाच्या ह्रदयात कायम वसलेले आपण कधीच विसरू शकणार नाही गुड इनफ